मी कॅब बुक केलेली आहे यवत माळ टू अकोला तर अकोलाचा जो मी अॅड्रेस टाकलेला आहे तो जो अॅड्रेस आहे तो अॅड्रेस आहे रामेश्वरी रोड पार्वती नगर निअर गिरडे डेकोरेशन इन अकोला तर आम्हाला अव यवतमाळमधून अकोल्याला जायचं आहे तर त्या आम्हाला चार लोकांसाठी मी ओला बुक केलेली आहे कॅब बुक केलेली आहे ओलामधून तर माझं जे ठिकाण जे आहे तर त्या ठी माझं जे मी आत्ता करंट जो अॅड्रेस टाकलेला आहे पिकअप पॉइंट तिथून असं जवळपास असं कोणतं वाहानांची वाहन आहे का की ते देणेकरून लवकरात लवकर येतील तर कोणतं असं वाहन आहे तिथे जवळपास ऑटो असेल तर आटोपण चालेल आणि फोर वीलर असेत स्विप डिजायर म्हणा किंवा अजून दुसरी अजून मारुती असेल तीही सुद्धा आम्हाला चालेल तर जवळपास असे चौ जवळपासच्या चौकात अशी तुमची कोणती वाहानं आहेत का तर ते वाहान असेल तर तेही पटकन लवकरात लवकर तुम्ही माझं पिकअप अॅड्रेसवरती या आणि आम्हाला ज्या यवतमाळला जे जाया सॉरी अकोल्याला जे जायचंय मी तो जो अॅड्रेस सांगितलेला आहे की बा तो ड्रॉप पॉईंट टाकलेला आहे तर तिथे आम्हाला पोहोचून द्या आणि इ जवळच्या जवळ जो इजी पडतो रूट त्या रूटने आम्हाला घेऊन जा कारण असं आहे की आम्हाला लवकरात लवकर पोहचायचं आहे इमर्जन्सी असल्यामुळे आम्ही चौघजणं निघत आहे आणि म्हणून ते की आमची जी कॅब बुक केली आहे ती कॅन्सल नको व्हायला म्हणून मद विचारलं की तुम्हाला जवळच्या जवळपास जर आमच्या घरापासून जे चौकामध्ये जवळ असं कोणतेही वाहन असेल किंवा कोणतेही रिक्षा म्हणा ऑटो म्हणा किंवा इवन कॅब असेल तर ते आम्हाला लवकरात लवकर सांगा आणि आमची आम्हाला निऊन सोडा